समाजाच्या बदलत्या गरजा आणि मागण्या लक्षात घेत राज्यातील शिक्षणव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेला आहे सुरवातीच्या काळामध्ये किंवा आधीच्या काळामध्ये शिक्षण हे फक्त शिक्षक केंद्रित होते शिक्षक बोलणार आणि विद्यार्थी ऐकणार ही संकल्पना सगळ्यांनाच माहीत होती परंतु जसजसा काळ बदलत गेलेला आहे तसतसं शिक्षणव्यवस्थाही बदलत गेलेली आहे विद्यार्थ्यांच्या गरजा विद्यार्थ्यांच्या मागण्या त्यांच्या पालकांच्या मागण्या ह्या वेळोवेळी बदलत आहेत त्यानुसारच शिक्षणामध्ये देखील बदल घडत आलेला आहे आजकालचं शिक्षण हे शिक्षक केंद्रित नसून ते विद्यार्थीकेंद्रित आहे विध्यार्थ्यांना कृती देऊन विद्यार्थ्यांकडून ॲक्टिव्हिटीज करून घेऊन त्यांना जो काही घटक आहे हा शिकवण्यात येतो फक्त शिक्षकांनी बोलणे आणि विद्यार्थ्यांनी ऐकणे किंवा पुस्तकातील ज्ञान हे घोकमपट्टी करून घेणे हा भाग शिक्षणाचा राहिलेला नाही तर शिक्षणामध्ये दिलेला घटक हा विद्यार्थ्यांना मुळापासून कसा कळेल मुळापासून कसा लक्षात येईल याची तरतूद केलेली आहे यासाठी वेगवेगळ्या कृती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे उपक्रम हे शिक्षक राबवत असतात हा सगळा भाग नवीन शिक्षणप्रणालीमध्ये सरकारने दिलेला आहे या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे मुलांची बुद्धिमत्ता वाढत आहे त्यांच्या ज्ञानामधे भर पडत आहे त्याचप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीचा देखील वापर केला जातो विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक आणि वही हे न देता टॅब कम्प्युटर लॅपटॉप इंटरनेट गुगल यांसारख्या सर्व माध्यमांचा सर्व तंत्रज्ञानांचा वापर कसा करायचा त्या वापरामधून शैक्षणिक सुविधा कशा प्राप्त करायच्या शिक्षणातील अडचणी अभ्यासामध्ये येणाऱ्या त्रुटी त्या तंत्रज्ञान वापरून कशा सोडवायचा या सगळ्याचे शिक्षण आजकालच्या शिक्षणामध्ये दिले जाते यासाठी शिक्षकदेखील पुरेपूर तयारी करत आहेत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे ज्ञान आपण टेक्नॉलॉजीच्या किंवा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कसे देऊ याचा विचार शिक्षक वेळोवेळी करत असतात शासनही यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच विविध तंत्रज्ञानाचे देखील ज्ञान रुजत आहे